हॅलो हॅलो मी सानिया मुजावर बोलते सांगलीमधून बोलते मी तुमचा परवा एक पोस्टर बघितला तिथं हां मला मा एक माझ्या ब्रदरची वेडनींग होती त्यासाटी फोटोशूट करायचं होतं मला मला मला तीन दिवसाचं म्हणजे मे हल्दी मेहंदी आणि वेंडिंग ह्या तीन दिवसांचं पॅकेज कसं असतं तुमचं नाही नाही फक्त हे तीन दिवसच अच्छा त्या

अच्छा व्हिडीओ वगैरे करायचं क किती कॉस्ट पडेल व्हिडीओ कॉस्ट व्हिडीओ फोटोग्राफी प्लस अल्बम वगैरे असं सगळं अच्छा आणि मग ड्रोनंनं शूटिंग करायचं असेल तर

अच्छा अच्छा अच्छा ठीक अच्छा ब्राईड ब्राईडचं आणि ग्रूमचं दोन्हीचं पण शूटिंग करायचं आहे म्हणजे रेडी होताना वगैरे सगळं त्याचं पॅकेज अच्छा अच्छा म्हणजे एडिटिंग वगैरे सगळं अच्छा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी सिक्स तीन दिवस आहेत मग तुम्ही अव्हेलेबल असाल का त्या दिवशी

हो हो चालतंयपण मग सकाळी म्हणजे सकाळी दहा ते पाचपर्यंत एवढंच टायमिंग पाहिजे

ओके तुम्ही म्हणजे कितीची टीम आहेत तू किती लोकांची वगैरे टीम असणार तुमची अच्छा शूटिंगसाठी शूटिंगसाठी अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे मग तुमची बुकिंग करण्याची प्रोसेस ऑनलाईन आहे का आम्ही तुम्हाला हां ठीक आहे मग आम्ही तुम येऊन व्हिजिट करून जातो ओके थँक्यू